बरं

हो जरूर सांगते मी पण मला हे सांगा तुम्ही की तुम्हाला पुण्यातल्या ट्राफिकचे नियम वगैरे माहीत असण्याची शक्यता मला कमी वाटते तुम्ही गणपतीपुळ्याहून आलाय तर तर मला असं शिवाय हेल्मेट पण तुमच्याकडे असतं का ते माहीत नाही मला कारण हेल्मेट घालूनच गाडी चालवा हा तर पहिला मी तुम्हाला इशारा देईन पण त्याहीपेक्षा एक चांगली कल्पना मी सुचवीन म्हणजे तुम्ही आता गाडी घेऊन स्वारगेटहून डेक्कनला या आणि पी एम टीचा बस डेपो मग दिसेल तिथं तुम्हाला तर तिथून पुणे दर्शनच्या उत्तम ए सी गाड्या सुटतात र दररोजची एका पूर्ण दिवसभराची त्यांची सहल असते तर तुम्ही सरळ ती घ्या त्याच्यामध्ये तुमची एका दिवसामध्ये सतरा अठरा प्रेक्षणीय स्थळं बघून होतील आणि ते कमी पैशात आणि तुमची एनर्जी वेळ आणि खूप दमणूक न होता व्यवस्थित तुम्हाला ती स्थळं बघता येतील तर त्याच्यामध्ये भरपूर सगळी पुण्यामधली ठिकाणं कवर होतात तर तुम्हाला खूप सोयीचं पडेल ते आणि त्या व्यतिरिक्त मग तुम्ही त्याच्यामध्ये जी कव्हर होत नाहीत म्हणजे राजीव गांधी प्राणी संग्रहालय आहे कात्रजचं पर्वती आहे खडकवासल्याचा धरण आहे ह्या गोष्टी त्याच्यामध्ये ज्या होत नाहीत त्या तुम्ही स्वतंत्रपणे दुसऱ्या दिवशी बघावा असं वाटत आहे त्याच्यामध्ये काय काय कव्हर होतं ते मी तुम्हाला सांगते त्याच्यामध्ये शनिवारवाडा होतो कसबा गणपती होतो त्याच्यानंतर लाल महाल होतो शिवाजी महाराजांचा केळकर संग्रहालय होतं शिवसृष्टी थोडीफार घेतात त्याच्यानंतर आंबेडकर संग्रहालय आहे सारसबाग आहे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कवर होतात आणि आपला आगाखान पॅलेस आहे शिंदेछत्री आहे हो ही सगळी महत्त्वाची ठिकाणं पुणेदर्शनमध्ये कवर होतात चतुर्शृंगीला सुद्धा ते तुम्हाला घेऊन जातात तांबडी जोगेश्वरी हे स्थळ दाखवतात दगडूशेठ गणपती दाखवतात हां मग तुम्हाला त्याच्यात हां दाखवतील आणि त्याच्यामध्ये पुण्यातले मानाचे पाच गणपती आहेत जे अनंत चतुर्दशीच्या मिरवणूकीला विसर्जनाचे जे पहिले मानाचे पाच गणपती असतात त्यांचं दर्शन देतील ते तुम्हाला पुण्यातले महत्त्वाच्या बाजारपेठा दाखवतील लक्ष्मी रोड आहे महत्त्वाची थिएटर्स दाखवतील हो सगळं तुळशीबाग पण दाखवतील तुम्हाला तुळशीबाग सुद्धा दाखवतील शिवाय तुम्हाला तुळशीबागेत तुम्हाला पारंपरिक वस्तू मिळतील आणि आधुनिक वस्तूंसाठी तुम्हाला फर्ग्यूसन रोडवरती सुद्धा जाता येईल तुम्हाला काही खरेदी करायची असेल तर हां सगळं सगळं अगदी उत्तम हो हो ग डेक्कनला या पी एम टी बस डेपोला गाडी लावा आणि तिथे मग तुम्हाला पुणे दर्शनमधून तुम्हाला केसरीवाडा गायकवाडवाडा पण दाखवतील

वेलकम